मी बाकीच्या गोष्टींबरोबर छंद आणि एक आवड म्हणून मी लेखन करते कारण की मी माझं घर घरातील लोकं आणि माझं काम हे सगळ्या गोष्टी सांभाळून मी लेखन करते आणि जेव्हा मी लि लेखन करते तर मला लेखन करायला माझ्या रूममध्ये शांतपणे बसून ते करायला आवडते आणि ते करत असताना मला ती माझी रूमची जी जागा आहे ती आरामदायक अशी वाटते आहे आणि लेखन करताना मला वेगवेगळ्या गोष्टी विषयी लिहायला आवडते आपल्या रोजच्या ज्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी असतात त्याविषयी मला लिहायला आवडते त्यानंतर मला माझी रूटीन लाईफ जी आहे त्याच्याबद्दल लिहायला आवडते आणि पुढे चालून मला काय करायचं आहे कुठल्या गोष्टी होऊ शकतील याबद्दल सुद्धा लिहायला आवडते तर हे शी जे लेखन आहे मी रात्रीच्या वेळेला शांतपणे माझी सर्व कामं झालेत की मी त्यावेळेला बसून झोपायच्या आधी लिहिते आणि ते झालं की नंतर बंद करून मग मी झोपते